सत्यघटनेवर आधारित एक नाटक माझ्या चांगल्या स्मरणात आहे आणि ते नाटकाचं नाव आहे तो मी नव्हेच एक लखोबा लोखंडे नावाचा व्यक्ती आहे त्याने अनेक तरुणींना फसवून अनेक लग्नं केली या घटनेवर आधारित ते नाटक आहे आणि त्याच्यामध्ये तो पर्टिकुलरली त्या त्या भागात जायचा आणि वेगवेगळी रूपं घ्यायचा आणि तिथल्या मुलींना तो फसवायचा ते बघणं आणि स्वर्गीय प्रभाकर पणशीकर यांच्या कडून ते बघणं म्हणजे हे करत असताना ते बघणं ह्यांचा अभिनय बघणं हे खरोखरच रोमांचक असं होतं खरोखरच मजा यायची कारण त्यांनी प्रत्येक वेळी ते वेगवेगळ्या कॅरेक्टरसाठी वेगवेगळा आवाज वापरायचे आणि नैवी ऑफिसर असेल तर नैवी ऑफिसरचा गेटअप घ्यायचे साधू असेल तर साधूची बोलण्याची पद्धत आणि साधू म्हणजे तो जो बुवा झाला होता तो त्याची बुवाची ब वा बोलायची पद्धत असं करून त्यानी ते सादर केलं होतं आणि जो शेवटी तंबाखूचा व्यापारी आहे सिद्ध झाल्यानंतर त्यांनी जे कोर्टामध्ये युक्तिवाद केला आहे तो तर लाजवाब होता आणि म्हणूनच तो नाटक कधीही लागलं तरी बघावं असं वाटतं आणि मजा येते तेवढीच मजा येते